कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी खरं तर विशेष प्रयत्न करावे लागतात यावर माझा खूप विश्वास आहे परंतु काही वेळा काय होतं की आपण एखादी गोष्ट खूप जास्त शिकण्यासाठी खूप जास्त वेळ देतो आणि आपल्याला त्याच्या रिझल्टमध्ये जसं हवं अपेक्षेप्रमाणे आपल्याला नु त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे सं एखादी गोष्ट संपादन करण्यासाठी किंवा संस्करण करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आहेत परंतु मी प्रवाहानुसार जाणं पसंत करते कारण की प्रवाह हा आपल्याला एका विशिष्ट जसं की पाण्याचा प्रवाह वाहत वाहत जातो आणि तो शेवटी नदीला मिळतो की त्याचं जे की त्याचं उद्दिष्ट असतं तसंच मला असं वाटतं की प्रवाहानुसार जाणं हे आपल्या फायद्यासाठीच असतं कारण आणि आपण प्रवाहानुसार जाताना योग्य दिशेनेच जातो सोबत आपण तो जो प्रवाह असतो त्यासोबत आपण एक प्रवास अनुभवत असतो आणि त्या अनुभवातून आपण खूप काही शिकत असतो आपण फक्त आपलं जे उद्दिष्ट आहे तेच न गाठता इतर अनेक गोष्टींबद्दलही आपल्याला जाणून घेता येतं अशाप्रकारे प्रवाहानुसार जाणं म्हणजे बदलत राहणं प्रवाही होते जाणं या गोष्टीला मी खूप जास्त पसंती देते त्यामुळे संपादन एखादी गोष्ट संपादन करण्यासाठी असं वेगळी काही तरी प्रक्रिया करणे किंवा विशेष प्रयत्न करणे यापेक्षा प्रवाहानुसार जाणं मला अधिक आवडतं आणि मी तेच करते कळलं थँक्यू